महाराष्ट्रातील मराठी भाषा खूप छान आहे कुणी शिकलेला असो अडाणी असो त्याला मराठी भाषा चांगल्या तऱ्हेने अवगत येते मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरातन काळापासून बोलली जात आहे मराठी भाषा पटकन समजते आणि लवकर कळते महात्मा संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेमधील खूप मोठी अशी काव्यसंग्रह केलेली आहे त्याच्यानंतर बहिणाबाई चौधरी यांनी बी मराठी भाषेमध्ये खूप काव्यसंग्रह लिहिलेले आहे आणि मराठी भाषा इतर राज्यापेक्षा वेगळी आहे आणि बोलण्यासाठी बी सोपी अहे आणि मराठी भाषेचे असेच खूप मोठे ग्रंथ झालेले आहेत ग्रंथ लिहिले गेलेले आहे आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये ते अडाणी माणूससुद्धा जरी असला तरी त्याला ते समजते आहे त्यामुळे इतर राज्यापेक्षा आपली मराठी भाषा खूपच छान आहे धन्यवाद